आमच्या भागामद्दे आय हे बनवल्या जाना जानारे परंपर आनि ते खूप्पं काई बनवतात मिरची भाजी टमाटं मिरची कोशिंबीर वांगी सगळं गोबी वगेरे सगळं टाकतात आनि मिरची बाजी बट्ट्या वगेरे करतात रोडगे बनवतात तेच्यासोबत आनि भात वगेरे बनवतात आनि पाटोडी बेसनापासून बनवत्ल्याते ती पाटोडी व्हेज मंच्युरियन ते आपल्या गोबी वगेरे आनि एक तेच्यामुळे बनवल्या जाते इटली वगेरे तांदुळामुळे इटली बनवल्याते आनि डोसा वगेरे तांदुळाचेच बनवल्या जातात तं डोसा वगेरे